आता आमच्या येथे म्हणजे आमच्या तर राज्यामधे खेळाला विशेषत तर खेळाडूंना आणि खेळाला विशेष एक मान सन्मान दिलाही जातो आणि जर आमच्या इथे आता बऱ्याचशा अकॅडमीस आहेत सरकारी सरकारी आहेत आणि स्वयंसेवी आहेत संस्था आहेत ज्या ट्रेनिंगचं काम करतात ज्याच्यामध्ये फुटबॉल कोचिंग असेल किंवा क्रिकेट कोचिंग असेल बोला त्याचबरोबर कबड्डीचे कोचेस कोचिंग आहेत आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी होतात का त्याच्या मॅचेससुद्धा आमच्याकडं चालू राहतात मग ते ग्रामीण विभागापासनं ते तालुकापातळीवर असेल किवा स्टेट लेवलला असेल इथपासूनच्या खेळाडूंना जिथं आवड आहे तसे ते येतात मग त्याचबरोबर यूनिवर्सिटीमध्ये पी एन पी मुंबई यूनिवर्सिटीचे कॉलेज आपल्या इकडे आहे अलिबागमध्ये आहेत पी एन पी कॅम्पस बोला किंवा जेसम कॉलेज बोला या अशा कॉलेजमध्येही दरवर्षी युथ फेस्टिव्हल्स म्हणून या इवेंट्स होतात त्या इवेंट्समध्ये होतात किंवा स्पोट्स कल्चरमध्ये या सगळ्या खेळाडूंना त्यांचं प्रदर्शन दाखवण्याची संधी मिळते आणि त्याच्यातूनच जर एखाद्या कुठल्या खेळाडूला त्या खेळाची जर आवड असेल तर त्याला पुढे नेण्यासाठी या संस्था असतातच आणि त्या पुढे नेण्याचं काम करतात